मला आठवल्या जाणाऱ्या पाच डेट्स जर आपण म्हटलं तर त्यामध्ये सगळ्यात आधी येते पाच जनवरी दोन हजार अकरा या दिवशी मी फर्स्ट टाइम माझ्या स्कूलमध्ये गेलेली होती आणि त्यातून माझं म्हणजे शिक्षण सुरू झालं होतं त्यानंतर मग सात एप्रिल दोन हजार तेरा यावेळेस मी माझ्या परिवारासह मुंबईला फिरायला गेलो होतो आणि तिकडचे जे सगळे नजारे वगैरे बघून लाईक ट्रॅव्हल्स करून मला इतकं छान वाटलं की मी तो दिवस कधीच विसरू नाही शकत अकरा जेन त्यानंतर दुसरं म्हणजे अकरा जून दोन हजार सोळा आम्ही नवीन घर घेतलं आणि हे खूपच यादगार गोष्ट आपण म्हणू शकतो त्यानंतर मग तेवीस मार्च दोन हजार एकवीस या दिवशी माझा दहावीचा बोर्डचा रिझल्ट लागला होता आणि मला अगदी नव्वद टक्के भेटले होते म्हणून घरचे सगळे खुश सुद्धा होते आणि आम्ही मग रेस्टॉरंटमध्ये पार्टीसाठी गेलो होतो त्यानंतर मग तीन मे दोन हजार तेवीस या तर या दिवशी असं झालं होतं की माझा पहिला जो बारावीच्या बोर्डचा पेपर होता

सुरू होणार होता म्हणून मला टेन्शन ही तितकंच होतं आणि खुशी पण तितकीच होत होती तर हा खूप चांगला एक्सपिरीयन्स होता माझा बुबच्या ह्याच्यामध्ये बसायचा तर त्यामुळे मला हे आठवण आहेत